अंजी अंबापूर अफजलपूर अब्दुलापूर आम आमजी मजार अमिनीपूर अश्रफ़पूर आंबोडा आजगाव अजनसरा आमळा आलोडी आष्टा आसाळा इंदापूर इटाळा उमारी एकुर्ली करतडा